झाडांच्या चांग झाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी जे झाडांवर प्रेम करतात आणि झाडं लावण्यासाठी जे कटिबद्ध असतात ज्यांना महत्त्व आहे की झाडांच्या वाढीमुळे आपला फायदा होणार आहे आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे असे बरेच वृक्षप्रेमी लोक आपल्या अवतीभोवती असतात त्यांच्याकडून मी सल्ला घेते आणि

अभ्यास झालेला असल्यामुळे मला झाडांच्या बाबतीत किंवा झाडांच्या आरोग्याच्या बाबतीत त्यांना असलेल्या गरजांच्या बाबतीत झाडांच्या गरजांच्या बाबतीत थोडीफार माहिती असल्यामुळे आणि माझ्या या शिक्षकांकडून मी काही प्रमाणात माहिती घेते आणि झाडांच्या आरोग्य संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करते त्यानंतर झाडं हे फक्त लावल्यानंतर आरोग्य आपल्या आरोग्यासाठी फायदा न बघता झाडाचंही आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं हा विचार ही विचारधारणा ठेवल्यामुळे झाडं आपल्याला चांगली ज्याप्रमाणे आपण झाडांना वागवणूक देऊ त्याप्रमाणे झाडं आपणाला वागणूक देणार झाले जसं निसर्गाचा नियम आहे आपण निसर्गाला चांगलं वागणूक देऊ तर निसर्ग आपल्याला काहीतरी योग्य मा मिळून देईल याप्रमाणे आपण वागणूक झाडांशी ठेवली पाहिजे असं मी मानते त्यानंतर त्याला आज हवं असलेलं जे नैसर्गिक खते आहेत हे खते पुरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या खत्यांबाबतीत इतरांकडून माहिती घेतली जाते